भारतात सर्वात मोठ्या पर्यावरणीय समस्यांचा सामना आम्ही करत आहे सभोवतालच्या नद्या नद्याचा विषय घेतला तर आपण बघतो जंगले डोंगर टेकड्या समुद्र शेती माती खूप बदललेलं आहे इतक्या वर्षामधे तीन ऋतू उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा उन्हाळा उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप परेशानी होती आणि पावसाळा पावसाळ्यातही आपल्याला हिवाळा तो आपण बघतच आहे तसेच डोंगर टेकड्या समुद्र शेती आणि माती गेल्या काही वर्षात आपण बघत आहे टेकड्या नद्या जंगले आणि डोंगर पर्यावरणाचा विषय आला म्हणजे या सर्व समस्यांना तोंड देणेच आहे